हॅलो हॅलो नमस्कार सर हो हो सर मी अनुष्का बोलते आहे मला ॲक्च्युली सामान पाहिजे होतं होम डिलेवरी तर अव्हेलेबल आहे का हो मी तुम्हाला सांगेल ना काय काय घ्यायचं ना ते सांगेल फक्त मला होम डिलेव्हरी पाहिजे होती कारण मला टाईम नाही आहे तिकडे येण्यासाठी थोडीशी बिझी आहे तर हो तर ऑफर वगैरे काय चालू आहे का

ठीक आहे सर आपला जॅम जॅमचा एक डबा घ्यायचा असेल एक तर त्याच्यावर काय ऑफर वगैरे आहे

हो चालेल ना नाही असं काही ऑफर आहे का ज्याच्यावर एक जॅम डब्यावर दुसरा अजून एक भेटेल दुसरा कोणता कंपनीचा हो हो हां चालेल तो एक कन्फम करा आणि ब्रेडचं पॅकेट वर काय आहे का वाईटवाला आणि ज्यूसचं काय वेगवेगळे का कोणते कोणते म्हणजे कंपनी येते

हा ठीक मिक्स फ्रूट ज्यूस पाहिजे होतं मला नाही चालेल जर ऑफर नसेल तरी चालेल मिक्स फ्रूटवालाच डि डिलेवर करा ओके नाही नाही बस हेवढेच तीन आयटम करायचे ते हो हो सांगते ना कर्वेरोड डी एस के बस स्टॉप हो आणि माझं नाव अनुष्का चवान आहे पूर्ण नाव बिल्डिंग नंबर एकशे बारा

काय म्हणाले फ्लॅट नंबर चौदा कदाचित हे कधीपर्यंत भेटेल सर हो हो चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त आज डिलेवरी झाली पाहिजे हो हो आणि ह्याच नंबरवर कॉल केला तरी चालेल हो हो चालेल चालेल थँक्यू सर बाय